गाणे म्हणण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपल्या आवाजामध्ये सूर आणि ताल यांची चांगली सांगड व्यवस्थित अशी सांगड असली पाहिजे त्याचबरोबर जर कुणाला जर गाण्यातील कौशल्य सुधारायचे असेल तर गाणी म्हणण्याची प्रॅक्टिस ही खूप केली पाहिजे आणि प्रॅक्टिस ही फक्त फक्त असं बिना याची बिना बिना लिरिक्सची नाही न करता तर मोबाईलवरती स्टारमेकर म्हणून एक ॲप असतं त्या ॲपमध्ये जाऊन आपल्याला बॅग्राऊंड म्युझिक तिथं मिळतं त्या त्या म्युझिकसोबत गाणे म्हणण्याची प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला कळतं की कुठं आपलं चुकतं आहे कुठं आपण वरती म्हटलं पाहिजे कुठं आपण खाली म्हटलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींची तिथं माहिती कळते त्यामुळं मी सजेस्ट करेल की स्टारमेकर हे ॲप त्यांनी यूज क ज्यांना गाणे म्हणण्याची इच्छा आहे व त्यांना जे कौशल्य सुधारायचे आहे त्यांनी स्टारमेकर हे ॲप यूज करावं कारण त्यामध्ये खूप साऱ्या अशा फॅसिलिटीज आहेत त्यामध्ये आपल्याला गाणं कुठून स्टार्ट करायचं हे कळतं त्याचबरोबर आपल्याला कळतं आपला आवाज बरोबर पट्टीमध्ये चालू आहे की दुसरीकडे कुठे तरी चालला आहे आपण आपला आवाज ॲडजेस्ट करू शकतो आपण आपला सूर आपल्याला कळतो त्यामध्ये की आपण बरोबर गातो आहे की चुकीचं गातो आहे त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलवरती कराओके म्हणून आहे त्यामध्ये कराओके त्यांचे लिरिक्स पण खूप छान असतात त्यांच्यासोबतही गायलं तरी पण आपल्याला खूप चांगले गायनाचे प्रॅक्टिस होऊ शकतील प्रॅक्टिससाठी स्टारमेकर आणि कराओके याचा यूज केला पाहिजे त्याचबरोबर फक्त ह्यात ह्यासोबतच प्रॅक्टिस न करता आपल्याकडं जे बँड असतं त्याबरोबरही प्रॅक्टिस करता आली पाहिजे इन्स्ट्रुमेंटसोबत आपल्याला प्रॅ गाता आलं पाहिजे त्याच्यासाठी त्याबरोबरही प्रॅक्टिस होणे महत्त्वाची आहे त्यासाठी आपण इंस्ट्रुमेंटसोबतही प्रॅक्टिस करावी असा मी सल्ला देईन